मराठी भाषा ही भाषा खूप छान आहे पण इंटरनेटमुळे प्रशी मराठी भाषेचा वापर कमी होत चालला आहे आणि लहान मुलापेक्षा लहान मुलापास्न मो मोठ्या माणसापण पुरुषाबरोबर जे कुणीपण आहेत ते पण सुद्धा मराठीपेक्षा इंग्लिश आणि हिंदी भाषेचा वापर करत आहात आहेत आणि त्याच्यामुळे मराठी भाषेचा वापर कमी झालेला आहे